मराठी भाषेचा वापर कथा कादंबऱ्या कविता नाटक आणि काही दुसरा प्रकार म्हणा आपण ऐतिहासिक याच्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो आता ह्यापेक्षा जास्त मला ह्याबद्दल काही कल्पना नाही आहे त्यामुळे काही जास्त नाही बोलू शकत मी